घरगुती कामासाठी लागणार काय म्हणजे काय असतं घरगुती काम आम्हाला आता करत असतो किचन फिचन असे वगैरे वगैरे कामाला आता घरी करत अस करत असतो तर विषय कसा आहे की आता समजा किचनमध्ये काम करत असतं ते घाण आणि हे करत नाही त्याच्यात पाहून ते बरोबर वाटत नाही म्हणजे दुष्परिणामच होतो पर्यावरण आता समजा पर्यावरण कधी जात बाहेर खेळत असताना पर्यावरण बाहेर फिरत असताना पण जेवण करण्यासाठी प्लॅस्टिक पिशवी घेऊन जातो तो प्लॅस्टिक किती घाण आहे ती आपल्याला माहीत आहे त्याचा कसा वापर होत अस्तो हेही माहीत आहे तर आत्ताच्या काळात कोणतं प्लॅस्टिकचा वापर जास्त करून जास्त प्रमाणात चाललाय तर प्लास्टिक वस्तू हा न वापरता कागदी पिशवी वापरावं ही माझी विनंती आहे घरात आपण म्हणजे एक समजा वस्तू म्हणजे कापड कापडी काप पण निठूरले पाहिजेत टूल्स टूल्स खूप महत्वाचे आहेत आजकालच्या काळात आणिक एक दिसतं आहे की पर्यावरण घाणकूनय पर्यावरणा जीव आपण पिशव पिशवी वाढतो वापरतो नंतर बाकीचे काही वस्तू असतात ना आता हां कसं की विषय कसा आहे की काल झाले ते म्हणजे मी गेलो तो जे नदीचे किन्री पोहायला तर तेव्हा त्याच्यात एवढं वस्तू भांडी न् भिंडी अजून काही ती प्लॅस्टिकन फिस्टून म्हणजे निसर्गात तुम्ही दुष्परिणामच करतात डिझास्टर इज म्हणते तुम्ही असं निसर्ग म्हणजे निसर्गाला घाण करतात नदी एवढी स्वच्छ होती पण त्याच त्या नदीच्या खाली जसं कुठल्या एक पोलमध्ये हां पोलला गेलो तो बहुतेक म्हणजे वॉटर पार्क त्या पार्कमध्ये तसल्यावर घाण पण वस्तू पिस्तू टाकलेलं आहे काय त्यांना सांगण्यासारखं नाहीच काय